हॅलो सर मी तुमच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करत आहे बट इथे कॅश ऑन डिलेव्हरी चे ऑप्शन येत नाही आहे सर आणखी मला कॅश ऑन डिलेव्हरी हवी बिकॉज जे माझ्या नेटवर्क डे माझ्या आपे पेमेंटमध्ये नेटवर्क इशू येत आहे सर टेक्निकली इशू सुरु आहे सर तर ते माझ्या फोनपे गुगलपे जे काही ऑनलाईन ट्रॅन्जेशनचे ॲप्लिकेशन असतात ते सर वर्क नाही करत आहेत आणखी जे माझ्या घरचे माझे फॅमिली आहे ते त्यांना तुमच्याच रेस्टॉरंटमधले जेवण आवडते सर आम्ही नेहमी तुमच्याच रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करत असतो तर सर कृपया करून तुम्ही कॅश ऑन डिलेव्हरीचा मला ऑप पर्याय चूज करण्याचा चूज करू द्या सर आम्ही तुम्हाला जे तुमच्या मी तुम्हाला हंड्रेड रुपीज त्याच्यावरचे जास्त देणार सर पण मला तुमच्या रेस्टॉरंटचं जेवण हवं आणखी मला कॅश ऑन डिलेव्हरी हवं सर टेक्निकल इशू सुरु आहे सर ते नेटवर्कमध्ये तर कृपया करून मला कॅश ऑन डिलेव्हरी तुम्ही द्या थँक यू सर